नमस्कार बोला ना हां बोला बोला

का वेळ आहे ना बोलायला आम्हाला ते शेतीचे कामं आहे की नाही आता मजूर वगैरे मिळत नाही तसे तर कोळपणी वगैरे हे किंवा रोटावेटर ते काड्या वेचणे हे साफ करण्याचे जे यंत्र असते ना नवीन आता तर त्याच्याबद्दल थोडं पाहिजे होतं माहिती वगैरे पराठीचा सवा आम्ही चाळीसचा सवा टाकतो

हां हां किती टक्के असते सबसिडी चाळीस टक्के मग पूर्ण रक्कम पहिले भरावं लागते काय हं हं हां हां हं हं हा हा

हां हो ठीक आहे ना सर ते डिझेलवर चालते का पेट्रोलवर चालते मग डिझेलवर हं हं हां हां आणि आपल्याला ते टॅक्टर आप मग आपल्या हाताचा नाही मिळत का ते हातावर चालणारा पण ते हा ते तर आपल्याला हातावरचाच मागा ना कारण आपल्याकडे टॅक्टर नाही आहे हं हं हां तर मग आपल्याला त्या डेमो मिळेल का पाहायला हं हं ह हां हां हो हाच नंबर माझा वॉट्सअप हा मग तसंच आहे ना सर समजा कोणाच्या शेतात जर चालू असेल तर मी तिथे येऊ शकतो पाहायला

ठीक आहे रविवारी सुट्टी असते का सर का चालू असते ठीक आहे ना चालतील ना ओके ठीक आहे ठीक आहे